आमच्याकडे एल पी जी कनेक्शन आहे कारण त्याच्यामुळे आपल्या भारतातील खूप प्रमाणातनं प्रदूषण कमी झालेलं आहे त्यामुळे त्याची काहीच आपल्याला अडचणीचा सामना करावा लागत नाही